आमच्या संस्कृतीमधील सगळ्यात प्रमुख व्यवसाय बघायला गेलं तर वाडवडलांकडून चलत आलेला म्हणजे व्यवसाय म्हणजे शेती शेतीशिवाय आम्हाला कुठलंही साधन नव्हतं पहिलंही आताही नाही आहे पण बहुतांशी आता नोकरी वगैरे बाकीच्या गोष्टी आलेल्या आहेत त्याच्यामुळं काही लोकं तिकडं कल करतातलं कष्ट करायचे लोकांची प्रवृत्ती कमी होते आहे आणि बघायला गेलं तर पु संपूर्ण शेती ही एक वातावरणावर अवलंबून असते हवामानावर अवलंबून असते त्याच्यामुळं वेगवेगळ्या येणारे वादळी वारे असतील किंवा अचानक पडणारा पाऊस असेल त्याच्यामुळं शेतीचं होणारं नुकसान व वाया गेलेले महिने त्याच्यासाठी काही प्रमाण शेतीकडे वळायचं कमी झालेलं आहे लोकांनी शेती हा व्यवसाय आत्ता सोडला नाही काही लोकं खूप प्रगतरित्या शेती करतात वेगवेगळे त तंत्रज्ञानं त्याच्यामध्ये त्यांनी घेतले आहेत सोबतीला जोडधंदे घेतलेत आणि ते शेती करताहेत आणि चांगलं असं उत्पन्न ते करत आहेत असं म्हणता येईल की शेती हा व्यवसाय सोडून दिलेला नाही लोकांनी पण खूप प्रमाणात जरा कमी आलेला आहे